ॲटोमिक हॅबिट्स हे असं नवीन पुस्तक आलं आहे जे त्याचा लेखक जेम्स क्लियर आहे आणि त्या पुस्तकामध्ये सिद्धांत दिले आहेत ज्याने एखाद्याची वाईट असणारी सवय आपण सोडवू शकतो त्या पुस्तकात चार सिद्धांत आहेत आणि ह्या चारी सिद्धांताचं नाव त्यांनी द हॅबिट्स टू लीव द लॉ टू हे टू लीव द हॅबिट्स असं त्यांच्यानी थोडक्यात त्याचं हे दिलं आहे तर त्यामध्ये एखाद्या जर स्टुडन्टला किंवा एखाद्या विद्यार्थ्याला आपण जरं ते स्टुडन्ट शाळेच्या वेळातच आपण जर देत असतो शाळेच्या वेळेतच जर आपण त्यांना पुस्तक देत असू ते वाचण्यासाठी तर त्यांना ह्या वाईट सवयी लागणारच नाहीत माझा स्वतःचा एक्सपिरियन्स असा आहे त्या पुस्तकाशी की ते चारही सिद्धांत वाचल्यानंतर मला एक चारही सिद्धान्त वाचल्यानंतर मला एक असं समजलं की चारही सिद्धान्त वाचल्यानंतर मला असं समजलं की आपल्याला त्या बुकमध्ये एक नियम दिला आहे त्यांनी जर एखादी वाईट सवय सोडवायची असेल तर आपल्याला नवीन सवय एखादी स तिथे हे करून ठेवावी लागते त्यानंतरच आपण ती सवय सोडू शकतो आणि सर्वप्रथम त्या बुक सर्वप्रथम त्या बुकमध्ये असं आहे की एखादी जर गोष्ट सोडायची असेल तर एखाद्या गोष्टीला सॅक्रिफाइस करावं लागतं तर ती गोष्ट आपण सोडू शकलो नाही तर आपण जी आपली वाईट सवय आहे तीही सोडू शकत नाही असं म्हणतो कारण की जर विद्यार्थ्यांमधील जर ह्या वाईट सवयी ज्या त्यांना आकर्षित करतात मग त्या मद्यपान असेल किंवा अजून काही गोष्टी ज्या आहेत त्या त्यांकडे ते आकर्षित होणारच नाही आहेत त्या लॉमध्ये ते स्पष्ट म्हणतात की एखादी वाईट सवय ही आपल्या आजूबाजूच्या सराऊंडींगनीच आपल्याला लागते म्हणजे जसं की जर आपण एखादं आता घरात अभ्यास करायचं ठरवलं पण अभ्यास होत नाही आहे तर त्यावेळी आपल्याला असं करायचं आहे की नेचर पहिले तिथलं एन्व्हायरमेंट पूर्ण त्या पद्धतीचं करून ठेवायचं आहे त्यामुळे ते म्हणतात की जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला अभ्यास करता येत नसेल तर तुम्हाला तुमचा डेस्क बनवावा लागतो तुमच्या रूममध्ये तिथे आजूबाजूला सगळे असणारे जे मोटिवेटेड स्लोगन्स असतील काही असतील ते तुम्हाला लावावे लागतात तुमचा एक ऑफसेट फिक्स करावा लागतो आणि डेली तिथे पुस्तकं पूर्णपणे तुमच्या समोर राहतील नजरेसमोर अशी ठेवावी लागतात तरच तुम्हाला एखादी ती सवय वाचनाची सवय असू दे किंवा अभ्यास करण्याचा जो तुमचा प्रॉब्लेम हे ती तुम्हाला बॅड हॅबिट लागली आहे की तुम्ही अभ्यासाला बसत नाहीत ती सुटू शकते प्लस जर वाईट समं सवय असतील जशा की एखाद्याला मद्यपान करण्याची सवय लागलेली असते तो कंटिन्यूसली ते मद्यपान करतो आणि एखादी गोष्ट जर करायची आपल्याला सोडायची असेल तर ती गोष्ट आपल्याला कठीण बनवावी लागते जर एखाद्या व्यक्तीने असं ठरवलं की मद्यपान करण्याअगोदर मी पाच दहा मिनटं योग करेन किंवा मी दहा पंधरा मिनटं काही वाचेन दहा पंधरा मिनटं मी मद्यपानाच्याच रिलेटेड म्हणजे जे मद्यपान सोडण्याच्या विषयी असेल असं काहीतरी वाचेन तर त्यातून ते ती सवय वाईट सवय सोडू शकतात आणि ह्या बुकमधून खरोखर माझा पर्सनल व्ह्यू की जरी पूर्णतः दिली तरी तर या वाईट सवयी लागणारच नाहीत त्याचप्रमाणे जर त्या बुकचे चार नियम आहेत जे माझ्या स्पष्टपणे सांगतो तर पहिला नियम असा आहे जर एखादी वाईट सवय सोडायची असेल तर एक त्यासाठी नवीन सवयी पहिली एक बनवावी लागते थोडक्यात सांगायचं तर एक आज असं ठरवायचं की की मी आजपासून वाचनाची सवय लावणार तर त्यासाठी आपल्याला पहिलं काय करावे लागेल तर पहिल्यांदा आपल्याला ते जे बुक आहे ते दरोज कंटिन्यूअसली वाचावं लागेल तर ते कसं तर पहिले दोन महिने मग तीन महिने मग असं वाढवून वाढवून आपण आपली कॅपॅसिटी वाढवू शकतो किंवा दुसरी गोष्ट मी दररोज झोपताना काही तरी नवीन गोष्ट शिकून झोपेन अशा तऱ्हेचे तुम्ही स्वतःला नियम घालत घातलात आणि नियमबद्ध केलात तर तुम्ही नक्कीच तुमच्यात सुधारणा करू शकता दुसरा नियम त्याचा असा आहे की तुमच्या आजूबाजूची जागा तुम्हाला प्रेरणा देते एखादी गोष्ट करण्यासाठी जर समजा तुम्हाला आता ड्रिंकिंग हॅबिट्स सोडायच्या असतील तर तुम्हाला तिकडे असणाऱ्या बॉटल शेपच्या गोष्टी किंवा तिथे तशी जी लोकं ज्या एन्व्हायरमेंटमध्ये जी तुम्हाला प्रोत्साहित करतात त्या गोष्टीत त्यांच्यापासून दूर राहणं किंवा असे स्लोगन्स तुमच्या नेहमी समोर ठेवणं किंवा असे मिडी सोशल मीडियाच्या कन्टेन्ट बघणं जे प्रोहिबिट करत आहेत जे सांगत आहेत की मद्यपान करणं हे चुकीचं आहे आणि नवीन सवयी आपण लावून घ्याव्यात त्या तिसरा नियम असा आहे त्यांचा की

एक मोठा टर्म जातो ना त्यासाठी दुसरी ही बुक एक आहे थिंक लाईक अॅन माँक अशी एक नावाची बुक आहे तीही रीड करून आपण योग साधनांचा एक विचार केला तर आपण ज्यावेळी योगसाधना करतो त्यावेळी आपण पूर्ण स्टेबल असतो तर ती ही जी ॲटोमिक बुक जी आहे ती आपल्याला त्यावेळी वाचायची आहे आणि त्यानंतर आपण ह्या गोष्टी आपल्या आचरणात आणल्यानंतर नक्कीच आपण आपल्या ज्या वाईट सवयी आहेत त्या सोडवू शकतो एखाद्या स्टुडन्टला ग्रॅज्युएशन करायचं असतं किंवा ग्रॅज्युएशनमध्ये त्याला मोठ्या परीक्षा द्यायच्या असतात ज्या एम एफ सी यु पी एस सी मग ते त्यासाठी त्यांनी ही बुक वाचावी ही त्याला नेहमी प्रोत्साहन देत राहील आणि त्याचा जो अभ्यास करण्याचा पॉईंट ऑफ व्यू आहे तो कायम बदलत राहील कायम बदलत राहील म्हणजे तो जुन्या पद्धतीने नाही तर तो स्वतःला तसं कम्फर्टेबल वाटेल स्वतःला जसं त्याला वाटेल त्या प्रकारे अभ्यास करेल ह्यामध्ये गोष्ट आणि स्टुडन्टसाठी लिहिली आहे ती म्हणजे टीपिकली बाकीचे जे सर्व स्टुडंट्स असतात ते काय करतात तर ते एक प्लान बनवतात एक टाईमटेबल बनवतात वेळापत्रक बनवून ते काय करतात तर ते ठरवतात की ह्या ह्या तासाला मी एवढं वाचणार आहे ह्या तासाला मी मॅथचा अभ्यास करणार आहे या तासाला मी विज्ञानाचा अभ्यास करणार आहे या तासाला मी इंग्रजीचा अभ्यास करणार आहे असं ते टास्क नेमून घेतात पण ह्या बुकच्या नुसार ते असं म्हणतात की तुम्हाला एक टारगेट फिक्स करावं लागेल म्हणजे सकाळी आठ ते दहा मी अभ्यास करणार असं नाही मी आजच्या दिवसात कुठचेही दोन धडे वाचून पूर्ण करणार किंवा त्यांचे दोन दोन धड्यांचे उत्तर प्रश्न पाठ करणार आणि असं केल्यानंतर ते कितीही वाचतं करा ते कितीही वाचतं असू दे ते ते टारगेट आपल्याला कम्प्लीट करायचं आहे मग ते सकाळचे बारा असून दे किंवा रात्रीचे बारा असू दे त्यात काहीच फरक नाही ॲटोमिक हॅबिट्स ही बुक जर जर कुणाला वाईट व्यसन लागले असतील आणि तो वाचून करण्याच्या कॅपॅसिटीमध्ये असेल तर त्याला निश्चित द्यावी त्याने त्याच्या ह्या वाईट सवयी सुटू शकतात आता ह्या बुक्सचे इम्पॉर्टन्स असे आहेत की ह्या बुकमध्ये त्यांनी अजून काही अशी पुस्तकं दिली आहे जी नावं दिली आहेत त्यांनी क्लियर तर ती नावं बघून आपण त्याही बुक्सना वाचू शकतो आणि त्या सवयी पर्टिक्युलरली त्या सवयी सोडवण्यासाठी ती बुक्स आहेत ज्या वाईट सवयी तुम्ही घेतल्या आहेत त्या आणि त्याही सवयी सोडवू शकतो तर ही बुक्स मोस्टली आपण जर प्रत्येक स्कूलमध्ये लायब्ररीमध्ये जर ही बुक आपण ठेवली आणि मुलांना जर कंपल्सरी केलं की ही बुक तुम्ही वाचा तर मला वाटतं की जे मूल अठरा वर्षानंतर साऊंड असतं सज्ञान असतं की ते त्यांना माहीत असतं वाईट बरं काय आहे ते त्यांना अगोदरच समजायला सुरू होईल आणि जी मुलं व्यसन करून किंवा वाईट सवयी लावून स्वतःला आपलं आयुष्य बिघडवत आहेत खराब घालवत आहेत ते कुठे तरी सुधारेल आणि भारताला नवीन युवक जो येईल तो एक निर्व्यसनी चांगला आणि सज्ञानी असा असणारा व्यक्ती येईल ज्याने आपल्या भारताचीही डेव्हलपमेंट चालेल मी ह्या पुस् मी हे पुस्तक पूर्णपणे वाचलं आहे आणि मी तुम्हाला असं सजेस्ट करतो की ही तुम्हीही वाचा ह्याने निश्चितच तुम्हाला तुमच्या आयुष्यात अनुभव येईल आणि ते तुमच्या आयुष्याशी स निगडितही आहे तुम्ही हे पुस्तक वाचावं ही माझी तुम्हाला विनंती आहे ते पण तुम्हाला सांगतो आहे कारण हे ह्याची आजच्या काळात फार गरज आहे